हां हो हो सर आवाज येतं आहे मला मला तुमच्याकडे हां काय नृत्य अकडमीच ना ही हां मला माझ्या मैत्रिणीने तुमचा नंबर दिलेला आहे ती त्यांच्या मुलीला कथ्थकचा वगैरे पण क्लास लावलेला होता तर माझ्या मुलीच्या शाळेमध्ये आता आता हां डिसेंबर जानेवारीमध्ये त्यांच्याकडे कला महोत्सव असतो तर त्यासाठी तिला डान्स त्या स्पर्धेमध्ये भाग घ्यायचा आहे तर त्यांना काहीतरी ते सोंग वगैरे घेऊन सोंग वगे वेशभूषा असते ना काहीतरी हां सोंगी मुखवटा डान्स वगैरे असतो ना तर त्यामध्ये भाग घ्यायचा आहे तर आता असं तिला बाकीचे वेगवेगळे डान्स थोडेफार येतात हो ऐकलेलं आहे मी बोहाडा हां हो थोडंफार ऐकलेलं आहे हो हो हो

आहे का हां अच्छा अच्छा हं मी आज संध्याकाळी पाचला येऊ शकते का सर मुलीला घेऊन येते मी संध्याकाळी पाच वाजता मी येऊ शकते माझ्याकडे तुमचा पत् हां नाही मला असं विचारायचं होतं की हा हा डान ह्या डान्सची तुम्ही प्रॅक्टिस तिची करून घ्याल पण नंतर मला तिला कथ्थकमध्ये जरा पुढे न्यायचं आहे कथ्थक किंवा इतर क्ला शास्त्रीय नृत्य जे आहेत त्यामध्ये तिला जरा जास्त आहे ना मग काही लेडीज वगैरे पण असतील ना हां लेडीज ट्रेनर असतील ना काही हां ना बरं सर हां जा तुम्ही पत्ता केलेला आहे तर याच्यामध्ये तुम इथे ते मला वाटतं सेकंड फ्लोअरला आहे इथे वॉशरूमची वगैरे चांगली व्यवस्था आहेत का मुलींसाठी स्पेशल काही हां क्लिनिंग वगैरे हायजीन हायजीन मेंटेन केलं पाहिजे ना आणि परत चेंजिंग रूम परत

नाही आणि कसं आहे माहीती आहे का एक हवा खेळती पाहिजे वेंटिलेशन पाहिजे शिवाय किंवा मग ए सी वगैरे तुमचं काय वातावरण

हां पण तिथं नाही जे नॉन ए सी आहे तिथे चांगली हवा खेळती आहे का असं वेंटिलेशन चांगलं आहे का हां

कारण काही वेळेस् हां थोडीशी शंका होती टायमिंग कसं असणार आहे तुमचं कारण रात्री उशीर पण व्हायला नको ना आता ती दहावीला आहे पण मग तिची क्लासेस वगैरे तिचे साडेचारच्या दरम्यान संपतात ते ती पाचला येऊ शकते नाश्ता वगैरे करून तर मग पाचनंतर थोडंसं लवकर सोडलं तर बरं होईल मग रात्रीचं उशीर नको

सगळं होईल ना अच्छा हां मग आम्हाला ते टायमिंग चालू शकतं कारण मग परत पुढे संध्याकाळी अभ्यासाला वगैरे रात्रीचा वेळ मिळाला पाहिजे तिला हां शक्यतो आम्ही कंटिन्यू करणार म्हणजे तिला जर हां तिला जर इथे छान वाटलं तर मग ती पुढे कंटिन्यू पण करणारही कारण तिला आवड आहेच हां तिने तशा दोन तीन कथ्थकच्या परीक्षा पण समजा हां हां हे गव्हर्मेंट बेस आहेत का हां म्हणजे मग तिला त्याचा पुढे भविष्यात फायदा झाला पाहिजे ना उपयोगी आले पाहिजे असं थोडक्यात चालेल मग मी संध्याकाळी आजच जमलं तर आजच पाचला येऊन जाते तिला घेते शक्यतो आज येते संध्याकाळी ओके थँक्यू सर एवढा वेळ दिल्याबद्दल थँक्यू